हॅलो हॅलो बोला मॅडम हो मॅडम दुकान आमचं मलकापूर रोडला आहे गोरक्षण रोडला आहे मलकापूरमध्ये आम्ही राहातो मॅडम तर हां बोला हो सांगू शकते ना मॅडम शेंग तेलचा एकशे दहा रुपये किलो तेल चालू आहे दोनशे रुपये शेंगदाणे चालू आहे साखर चाळीस रुपये पस्तीस रुपये किलो आहे मॅडम आणि पोहे चाळीस रुपये किलो मॅडम हॅलो आणखीन काही लागत असेन तर आपल्या आपण देऊ शकतो मॅडम गहू सध्या मॅडम पस मार्केटला पस्तीसला आहे तरी मी पस्तीस रुपयाने नाहीतर मी चौतीस रुपयाने देऊ शकते मॅडम तुम्हाला हो हो तर मॅडम तुम्ही जर एका महिन्याचं तुम्ही किराणा घेतलात तर मी थोडंफार कमी करून तुम्हाला डिस्काउंट देते ना पंचवीस टक्केनं दहा टक्क्यानं डिस्काउंट देते मॅडम तुम्हाला मी तुम्ही या मॅडम आपण सविस्तर बोलू मग

हां हॅलो हो मॅडम आहे माझ्याकडे अहो जर एका मही दोन महिन्याचा जर किराणा जर घेत असाल तर आम्ही एका महिन्याचा किराणा एकदम फ्रिमध्ये देतो

तर मॅडम बरं ठीक आहे ओके मॅडम धन्यवाद मॅडम फोन येऊ